लग्न होण्याच्या अगोदर मुलगा मुलगीला पाहायला जातो मुलगा पाहायला गेल्याच्यानंतर त्या मुलाला ती जर का मुलगी पसंत आल्याच्यानंतर तो मुलगा त्या मुली मुलीला पण विचारले जाते आणि दोघाहीकडून राजी झाल्याच्यानंतर लग्नाची पूर्व तयारी केली जाते लग्नाची तयारी केल्यानंतर सर्वप्रथम नवरा मुलगा घरी आल्याच्यानंतर मंडपात त्याला बाशिंग बांधले जाते बाशिंग बांधल्याच्यानंतर तो लग्नात त्याला त्याची वरात काढली जाते वरात काढल्याच्यान न काढल्यानंतर त्याची मित्रमंडळी सर्वत्र नाच नाच नाचणे गा गायन करतात आणि त्याची वरात काढून मारुतीच्या मंदिरापर्यंत त्याची वरात नेली जाते तिथून परत ती लग्न मंडपापर्यंत आणली जाते लग्न मंडपामध्ये आणल्याच्यानंतर नवरा मुलगा नवऱ्या मुलीचा डावा हात पकडून तो तिला लग्न मंडपाच्या मेन ठिकाणी चालत फुलांचा वर्षाव होत चालत जातो तिथे त्यांच्यानंतर तो तो नवरा मुल मुलगा आणि नवरी मुलगी दोघं हातामध्ये श्रीफळ घेऊन त्यावर एक हार घेऊन एक एक हार घेऊन लग्न मंगलाष्टका म म म्हणले जाते आणि त्यांच्यावर बाकीची जी वऱ्हाडी मंडळी असते ती अक्षता फेकत फेकतात त्या अक्षता फेकल्यानंतर असे मंगलाष्टका एकूण सहा किंवा सात किंवा पाच या तिन्हीपैकी ज्यांना जे योग्य वाटेल ते म्हटले जाते नंतर शेवटी लास्टाची मंगलाष्टका झाल्याच्यानंतर ते एकदम फटाके किंवा ढोल ताशा असा यांचा आवा आवाज करून लग्न समाप्त होते नंतर लग्न समाप्त झाल्याच्यानंतर वऱ्हाडी मंडळी जी असते त्यांना जेवणे जेवणासाठी जेवणासाठी तिथे व्यवस्था केलेली असते